हा हा हो तुम्ही पाच चमचे घ्या आणि डी कॉर्न मिल्क घ्या कफ सिरप आणि अँटीबायोटीक घ्या हा तर तुम्ही पॅरासिटोमॉल पॅरासिटामॉल घ्या तुम्हाला जर जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर तुम्ही एक सकाळी दुपारी आणि संध्याकाळी घ्या आणि आणि जी हा तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिटामिन ची गोळी घ्या बी कॉम्प्लेक्स तर ती तुम्ही फक्त सकाळी घ्यायची आहे हा आणि कशी पण चालते जेवणानंतर घ्यायची त्या का हो आहेत ना हो चालतात ती एक घेऊ शकता आणि ती पण एक घेऊ शकता

हो हो हो तुम्ही कफ सिरप घ्या सकाळी दुपारी आणि संध्याकाळी रक्तवाढीसाठी तुम्ही फॉलिक ऍसिड घेऊ शकता अँटीबायोटीक पण घेऊ शकता त्या पाचशेपर्यंत होऊन जातील

अर्ध्या घ्यायच्या असतील तर अडीचशेपर्यंत होऊन जातील फोनपे ने केलंत तरी चालेल हो चालेल नाही नाही

हो हो चालेल